मला काही आवडणारे वाक्यप्रचार आहेत की त्याच्या अर्थ आज पण लागू होतात जसे की अति तेथे माती अति कोणतंही काम केलं की त्याची माती होती तसं आसूड ओढणे म्हणजे कठोर शब्दात बोलणे हे आजही लागू होतं अर्धावर एखादं काम न करता सोडून दिलंं म्हणजे अर्धावर सोडणे उंदराच्या भीतीने मांजर गृह त्यागणे म्हणजे किरकोळ कारणासाठी मोठं नुकसान करून घेणे कानाला खडा लावणे पुन्हा ती चुक नं करता निर्धार करणे खाऊन पिऊन मिठाचा खडा सर्व काही संपून टाकणे गाढवाच्या पाठीवर वाजले बंद्या योग्य ते विना मिळालेले मान नाव मोठं लक्षण खोटं नाव मोठं असलं तरी प्रत्यक्षात योग्य न ठरवणे हाताच्या बोटावर मोजण्यासारखे फारच कमी भुईसपाट करणं म्हणजे पूर्णपणे उध्वस्त करणे दुधाखाली पाणी टाकणे काही चांगल्या गोष्टीत वाईट गोष्ट मिसळणे